अलीकडेचली एक घटना जर मला सांगायची असेल किंवा ते माझ्या अनुभवाचं वर्णन जर करायचं असेल तर एक ती घटना जी अशी आहे की माझ्या कॉलेज जीवनापासून आज जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षं झाले पंचवीस वर्षांनंतर तो एक माझा मित्र मला भेटला त्यामुळे जो काही मला आनंद मिळाला किंवा त्याला आनंद मिळाला आणि तो एकदम अवयस्म म्हणजे संस्मरणीय होता अविस्मरणीय होता आणि आमच्या दोघांचं जे बोलणं झालं त्यात जे अनुभव होते एकमेकांचे अनुभव जे वर्णन केले ते एकदम वेगवेगळे होते त्याच्यामुळे ह्या ज्या घटना होत्या त्या मला खूप स्मरणीय वाटल्या आणि अनुभव देखील जे सांगितले ते वेगळे असल्यामुळं ते पण चांगले होते